मी एक धावपटू आहे कारण की मी ॲग्रीकल्चर इंजिनिंग करताना मी भरपूर स्पर्धेत असे भाग घेतलेले आहे धावपटूचे आणि मी अजून जॉब करत नाही म्हणून मी व्यावसायिक नाही आहे आणि त्या दोघांमधले फरक हा मला सांगता येणार नाही